हा प्रियांका किराणा स्टोरला कॉल लागला आहे का हां तर मला नाही का घर घरासाठी किराणा सामान पाहिजे होतं तर तुम्ही होम डिलीवरी करू शकता का आत्ताशी तर माझी लिमिट आता दिवाळी चालू आहे तर मला पूर्ण पाच हजारापर्यंत सामान पाहिजे होते पूर्ण दिवाळीचं फराळाचं चालेल मी तुम्हाला ॲड्रेस ते गणपती मंदिराजवळ गणराज कॉलनी आहे तिथे रूम नं हां तिथे रूम नंबर दोन आहे तिथेच पाठवायचं आहे तसं मी तुम्हाला आणि साहित्याची सर्व साहित्याची सर्व यादी मी वॉट्सपला सेंड करून टाकते तुम्हाला चालेल ना हां तसं तुम्ही मला हो हो मी तुम्हा तुम्ही मला कॉल करा मी तुम्हाला सर्व ॲड्रेस पुन्हा सांगेन तसं तुम्ही नोट डाउन तर केलाच असेल ना हो चालेल हो अन तसं झालं तर लवकरच माझं बघा कारण माझ्या घरी पाहुणे पण येतात त्यामुळे मला सामान हवं आहे हो चालेल थँक्यू आं